बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरे होणारे मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम हे दिवाळी होळी मकरसंक्रांती आहेत दिवाळी ही बुलढाण्यामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा केला जातो आणि दिवाळीला सर्वांच्या घरासमोर राक रांगोळी दिवे लावले जातात आणि खूप मोठ्या प्रमाणे जल्लोष होतो फटाक्यांची आकषबाजी त्याच्यानंतर आकाशदिवे असतात मग त्याच्यानंतर होळी होळीपण ही खूप चांगल्या प्रकारे साजरी केली जाते होळीच्या पहिल्याच दिवशी होळी जाळली जाते मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते तर तिच्यामध्ये सर्व हो होळीचे रंग एकमेकांवर फेकतात आणि खूप चांगल्या प्रकारे साजरी करतात आणि मकरसंक्रांती हा खूप मोठा दिवस म्हणून साजरी करतात मकरसंक्रांतीला ताअ सर्वांच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे पक्वान्न बनवले असतात आणि मकरसंक्रांतीला पतंग उडवतात सर्व खूप इन्जॉय करतात आणि खूप चांगल्या प्रकारे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सण साजरे करतात